मराठी ही आपली मातृभाषा आहे ती आपल्याला समृद्ध करते आपला सांस्कृतिक वारसा आहे आपण लहानपणापासून घरामध्ये आपल्याशी होणारे संवाद हे मराठीतूनच ऐकत आहोत मराठीतूनच बोलत आहोत आईच्या तु तोंड तोंडून आपण बाराखडी ऐकतो आपले शाळेतले शिक्षकसुद्धा आपल्याला भाषा प्रथम शिकवतात अ आ इ ई नी आपण लिहायला शिकतो आणि हीच भाषा आपल्या कानावर पडते त्यामुळे मराठी ही भाषा आपल्याला खूप जवळची वाटते इतर भाषांपेक्षा आपल्याला ती सोपी सुलभ उच्चारायला पण एकदम छान वाटते कानाला गोड वाटते आणि मराठीमध्ये कितीतरी असे म्हणी आहेत वाकप्रचार आहेत कितीतरी असे अलंकार आहेत जे आपल्या भाषेला समृद्ध करतात आपण म्हणतो की माझ्या मराठीचे कौतुके अमृतातही पैजा जिंके आणि ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीला इतकं सुंदर असं पसायदानाच्या तुलनेतून मांडलेलं आहे नंतर मराठीला आपल्या खूप समृद्ध असं करण्यामध्ये आपल्या संत साहित्याचा वाटा आहे आपल्या खूप साऱ्या लेखकांचा कवींचा नंतर गीतकारांचा सगळ्यांचाच या भाषेला समृद्ध करण्यामध्ये वाटा आहे आपण महाराष्ट्रात राहतो आणि आपली मराठी ही मातृभाषा आहे तर इतर भाषेच्या तुलनेत मला मराठी खूप जवळची वाटते मी खूप मराठीवरती प्रेम करते मनापासून मला ती भाषा आवडते आणि मला ती खूप सहज सुलभ आहे मला अनेक शब्द त्याचे समानार्थी सापडतात विरुद्धार्थी सापडतात मी लिहायला जर बसले तर मला फार आठवावं लागत नाही की या भाषेमध्ये मी काय लिहू मला बरेचसे शब्द सुचतात तर अशी ही माझी माय मराठी आहे जी मला खूप जवळची वाटते